हॅलो तो मी सोनू बोलत आहे तुमच्या दुकानामधून मी एक जॉकेट ऑडर केलेलं होतं पण ते जॉकेट का नाही न मोठं होत आहे तर तुम्ही छोटं पाठवाल का